शाळा विद्यार्थ्यांना कला आणि हस्तकला ह्या शिकं हे विषय शिकवतात बाहुली तयार करणे पावसात आपली गोटी छान तयार करणे आणि वेगवेगळे असाच एक अनुभव माझा आहे जेव्हा आम्ही चौथीत होतो तेव्हा चौथ्या वर्गात आम्ही एक म्हणजे माझी अशी तुळशी तयार केली होती आणि वांगं आणि आम्हाला फळभाज्या तयार करुन आणायला सांगितली होती मातीची तर मी ते खूप सुंदर पद्धतीने तयार केली होती आणि तिथे प प्रकल्प म्हणून आम्हाला एक विषय असा हे होता कार्यानुभव म्हणजे मग आपण ते कार्यानुभवमध्ये एखादी वस्तू आम्हाला घरून तयार करायला सांगितली होती आणि एक तिथे शाळेत शिकवला गेली होती तीच मग आम्ही प्रॅक्टिकलमध्ये उतरवली म्हणजे चार चार आपल्या त्याला आठ अशा पाहिजे होत्या माचीस आणि त्या माचीस चार माचीस अशा स चिकटवून दोन साईड असे हे करायचे आणि चार माचीस अशा उभ्या हे करून त्याला असं चिकटवायचं म्हणजे असं थोडीशी वि विंदरावन होते वृंदावन असं असं आम्हाला शिकवलेलं होतं असा एक माझा एक छान अनुभव हा चौथीतला आहे